हॅलो सर हां सर हां एम एस ई बीत फोन लागला आहे का हो हो हो हां सर मी अपर्ना विजय कुलकर्नी बोलते आहे घुलेवाडी रोड इथून सर मा जे ब माझं मीटर आहे त्या मीटरचा माझा मीटरचं जे बिल आहे त्याचं सहा महिन्याचं मागील मला बिळा बिलाचा आढावा पाहिजे होता म्हणजे तपशील पाहिजे होता ते मिळू शकेल का हो सर माझ्या वैयक्तिक करणासाठी पाहिजे होता या महिन्याचा अंदाज किती येईल बीज बिलाचा यासाठी पाहिजे होता हो सर मला हो खूप तुम्ही चांगली सेवा देतायच इकडल्या लाईटचं व्यवस्थित सगळं वितरण आहे फक्त एक सर असं सुचवायचं होतं की दर शनिवारी लाईट जाते कधी कधी हा शनिवारी रविवारी जर सुट्टी येते पण शनिवारी जर लाईट गेली तर सुट्टीच्या दिवशी बरीच कामं असतात ना सर मग त्यामुळं जरा प्रॉब्लेम होऊन जातो हो हो सकाळी सातला जाते कधी सहालाही जाते आणि दुपारी येते कधी तीन वाजता आणि कधी सहा वाजता त्यामुळे जर सरा प्रॉब्लेम होऊन जातो लाय जर ला शनिवारी लाईट नाही गेली तर बरं होईल कारण त्याचवेळेस जर ग्रामपंचायतीचं पाणी आलं तर ते पाणी वर चढत नाही सर टाकीमध्ये आणि नळाचं पाणी इथे बोरचं आहे आम्हाला पाणी पण नळाचं पाणी असेल तर फार बरं राहतं प्यायला वगैरे हो हो सर सगळे व्यवस्थित आहे बाकी हो मीटर वेळोवेळी चेक करतो आम्ही आणि त्याचं लाईट बिल पण वेळेवर मिळते आम्हाला आणि आता ऑनलाईनमुळं बरी सुविधा आहे की महिना झाला की आम्ही ऑनलाईनमध्ये लगेचच्यालगेच बिल भरू शकतो हो सर पण मला माझ्या वैयक्तिक करणासाठी सहा महिन्याचा मागील ह्याचा डेटा पाहिजे होता वीज बिलाचा हो हो हो सर ऑनलाईन तुम्ही जरी पाठवला ना तरी चालेल काहीच हरकत नाही मेलवर पाठवला तरी चालेल माझ्या हो मी ईमेल आय डी पाठवणार आहे तुम्हाला हो हो हो चालेल ना हो गुलेवाडी रोड संगमनेर साई श्रद्धा चौकातून पुढे आल्यानंतर हो सर हो हो हो हो तुमचे जे जे हो कर्मचारी आहे तेच व्यवस्थित येतात मीटर वगैरे चेक करतात सगळं व्यवस्थित सेवा देतात त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आहेत सर हो सर हो हो चालेल चालेल नक्की धन्यवाद